सोनू निगम हा मला जास्त आवडतो आणि त्याची जे गाण्याची स्टाईल आहे या त्याची हेअर स्टाईल हे सर्वांत जास्त आणि त्याची कपडे घालण्याची स्टाईल हे पण मला सर्वांत जास्त आवडते